हॅलो नमस्कार ॲक्चुअली मला ई पी एफ ओ हेल्पलाईनशी संपर्क करायचं होतं ओके ठीक आहे ठीक आहे

हो ॲक्चुअली माझं ई पी एफ अकाऊंटचं मला स्टेटस बघायचं होतं म्हणजे कसं कुठे कुठपर्यंत आलं आहे मला हो हो हो

म्हणजे मला पुढे जाण्यापूर्वी ॲटलिस्ट काळायला पाहिजे ना मी कुठेपर्यंत म्हणजे काय स्थिती आहे माझा अकाऊंटचं हो हो हो

कुठला नंबर अच्छा ई पी एफ ओ नंबर का एकच मिनिट आ मी बघून सांगते तुम्हाला ओके लिहि जरा नोट डाऊन करा पाच सहा आठ शून्य शंभर तीनशे दहा हां तीनशे दहा हो हो हो काय नाव नाव सोनाली हो हो हो पंचवीस आहे वय हां हां हां

ओके ओके ओके ओके मग आता मी काय करायचं एक्झॅक्टली म्हणजे आता मी पुढे जाऊ शकते का मला थांबायला लागणार ओके ओके ओके मला मेल येणार का अच्छा स एस एम एस पण येणार ठीक आहे ठीक आहे ओके ओके ओके असं आहे का ठीक आहे मग मग तसं आहे तर मग मी थांबते थ जरा वेळ मग तुमचा एस एम एस आल्यावर मग मी परत एकदा तुमचाकडून कन्फर्म करते मगच मग मी बाकीचे स्टेप्स पूर्वक पूर्ण करते चालेल चालेल चालेल थँक्यू थँक्यू सो मच ओके ओके ओके